एकदा मी फोटोग्राफ केलं होता म्हणजे माझ्या ताईचं लग्न होतं तर त्यामध्ये मी तयार वगैरे झाले होते साडी वगैरे घातली होती तर मला फोटोग्राफ करायची इच्छा झाली होती खूप नाही का आणि आमच्या इथे एक मुलगा राहतो प्रफुल्ल कामळे म्हणून तर तो पण स्वत फोटोग्राफी करतो आणि त्या फोटोग्राफमध्ये ते त्याचे म्हणजे तो खूप छान फोटो काढतो तर माझी इच्छा होती की एकदा तरी त्याच्याकडून फोटोग्राफी केलीच पाहिजे तर मी माझ्या ताईच्या लग्नामध्ये तयार झाले होते मी त्याला कन्व्हीन्स केलं की माझे फोटोग्राफी करायची आहे तो म्हणाला ठीक आहे काही हरकत नाही आहे करू आपण मग लग्न वगैरे लग्नाच्या आधी म्हणजे मी लवकर तयार वगैरे झाले होते लग्नाच्या आधी म्हणजे मला फोटो काढायचे होते तर म्हटलं लवकर तयार होऊन फोटो काढून मग काय टेन्शन नाही मग मी लवकर तयार होऊन थांबले होते गार्डनमध्ये तर ते गार्डन असं होतं की म्हणजे छान होता आणि मी जिथे थांबले होते तर फोटो वगैरे काढत होता तो दादा माझा तर फोटो वगैरे काढताना मागून अचानकमध्ये उंदीर आलं आणि माझी एक मैत्रीण ओरडली उंदीर आहे उंदीर आहे म्हणून तर मा मी बघितलंच नाही आणि ते ऐकून मी पळाले आणि थोडं पडले पुढे जाव तर सगळेजण हासायला लागले तर ती एक खूप गम्मतची गोष्ट होती फोटो म्हणजे पहिल्यांदा फोटो काढत होते आणि अशी काही तरी गंमत घडली आणि त्यामध्ये खूप छान वाटलं मग ते मग मला सगळेजण हसायला लागले की तुला फोटो काढताना काही कळलंच नाही असं तसं आणि नाही का मग नंतर परत मग मी उठले आणि फोटो वगैरे काढले मग फोटो पण छान निघालेले त्यामध्ये मला फक्त एकच फोटो खूप आवडलेला तर तो पण छान निघाले बाकीचे पण छान होते बट त्यामधला मला एक आवडला होता तर तो छान अनुभव होता एक फोटो फोटो काढायचा वगैरे पहिल्यांदा काढलं होता कधी असा अनुभव नव्हता की नाही का कॅमेरामध्ये फोटो काढायचा किंवा काय तर ते छान एक अनुभव होता